हां हॅलो ताई दादा बोलतो आहे अरे मी इकडे इंटरव्यूला आलो आहे मुंबईला एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे काय आहे ना की त्याना माझी ती लायसन्सची झेरॉक्स पाहिजे ड्रायविंग लायसन्सची गं आणि ते ड्रायविंग लायसन्स माझ्याकडे नाही आहे आता सगळा प्रॉब्लेम झाला आहे तर तिची झेरॉक्स आहे ना मी डिजी लॉकरमध्ये ठेवली आहे पण इकडे मला ते काढता येत नाहीत कदाचित ते घरच्या मोबाईलच्या डिजी लॉकरमध्ये असेल तू एक काम कर लवकरात लवकर ते डिजी लॉकरमधून ते एक कॉपीचं मला व्हॉट्सअप कर हां मला अर्जंटमध्ये पाहिजे ते नाही तर इकडे काही होऊ शकतं ना म्हणजे जे पाहिजे ते पाहिजे त्याना तर तेवढं तुला जमेल ना हां हां ट्राय तर कर जमेल ना जमायला काय ओके ताई थँक यू थँक्यू प्लीज प्लीज ट्राय कर माझ्यासाठी बाय